अलीकडेच पंतप्रधानांनी मराठी भाषेला प्रादेशिक भाषेचा दर्जा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे मुळात मराठी भाषा त्याला इतिहास फार मोठा आहे ज्ञानेश्वरांनी प्रथमतः भावार्थ दीपिका व अमृतांभू यासारखे ग्रंथ मराठी भाषेमध्ये लिहिलेले आहेत सध्या तसा विचार केला तर इंग्रजी भाषेच्याकडे सर्वांचा कल वाढलेला आहे मराठी भाषेकडे थोडंसं दुर्लक्ष झालेले आहे मराठी शाळा ओस पडत चाललेल्या आहेत या ठिकाणी पंतप्रधानांनी दिले या प्रोत्साहनामुळे म्हणा किंवा कसे मराठी भाषेकडे लोकांचा कल वाढेल मराठी शाळेमध्ये मुलांना पाठवावं असं पालकांना वाटू लागेल अशी सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे दहावीपर्यंत किंवा बारावीपर्यंतच मराठी भाषा सीमित होती नंतरच्या काळामध्ये मराठी भाषेमध्ये तुमचा आर्ट्स विभागाच चालायचा आर्ट्स कॉमर्स यासारखेच परंतु अलीकडे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सुद्धा मराठी भाषेचा वापर करण्याचा प्रयत्न होऊ लागलेला आहे किंबहुना प्रयत्न झालेलाच आहे हे सू मराठी भाषेला समृद्धी देणारी गोष्ट ठरू शकेल असे वाटते मराठीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर विद्यार्थ्यांचं मराठी वाचन होणे महत्त्वाचं आहे हल्ली टी व्ही किंवा संगणक या दृष्टिकोनातून पहिलं मोबाईल यामुळे मुलांचा खेळणे अथवा वाचन करणे याकडचा कल कमी झालेला आहे मराठी भाषेला जर का आपला पुनर्जीवित करायचं असेल तर या ठिकाणी जुने ग्रंथ निरनिराळ्या जुने पुस्तके यांचं पुनर्मुद्रण केलं पाहिजे आणि जास्तीतजास्त वाचकांना वाचन करण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं पाहिजे तसा विचार केला तर आपला असा आढळून येते की सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जरी दिला असला तरी सर्वसामान्य माणसांनी त्याप्रमाणे प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे वर्तमानपत्रे मराठीतीलच जास्तीत जास्त घेणे मराठीमध्ये मोठमोठ्या प्रमाणात स्पर्धा भरविणे वक्तृत्व स्पर्धा म्हणा किंवा न संगीत नाटक या सर्व गोष्टींमध्ये मराठी भाषेचा वापर केला गेला पाहिजे मुलांवर संस्कार रुजवणे ह्यासाठी सुद्धा मराठी भाषा महत्त्वाची आहे आपल्या मराठी भाषेमध्ये बारा महिने असतात बारा महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला एक एक सण असतो आणि आपल्या याच्यामध्ये व्रतवैकल्प त्याचप्रमाणे निरनिराळे सण असतात की जे चैत्र मासापासून फाल्गुन मासापर्यंत विविध त्याच्या कथा आहेत पौराणिक महत्त्व आहे पौराणिक आपले ज्ञानेश्वरी म्हणा किंवा सुं इतरही तुमचे गणपती या पद्धतीचे जे सण असतात यामध्ये वेगवेगळ्या कथा वाचनात येतात मंगळागौर व्रत म्हणा या प्र पद्धतीने तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर सु इ मराठी भाषेचा जास्तीत जास्त ठिकाणी सगळ्यांनी वापर करायचा प्रयत्न केला गेला पाहिजे आणि ह्या संस्कार परत अंगीकारले गेले पाहिजेत सुंदर माझी मराठी उपक्रम गेले दोन तीन वर्षे राबवला जात असतो याचप्रमाणे मुळात मराठी भाषेचे पितामह म्हटलं तरी चालू शकेल आपले वि स खांडेकर किंवा शिवाजी सावंत यांनी जी जी कादंबऱ्या कथा लिहिलेल्या आहेत त्यामध्ये त्याचा जर का आपण वाचन केलं आणि त्याप्रमाणे जर का आपण हे करायचं सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत ते वाचन पुरवण्याचा प्रयत्न केला तर मराठी भाषेला नश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीचे बळ प्राप्त होईल असं मला वाटते आपल्या मुलांना शाळेमध्ये मराठी शाळेमध्येच घालावे त्याचप्रमाणे कुलधर्म कुलाचार सगळा तुम्ही मुलांच्यावरती संस्कारित करावा शाळेमध्ये किंवा बाहेरसुद्धा दुकानावर मराठी पाट्यांचा वापर जास्तीत जास्त करावा कादंबऱ्या वाचन या पद्धतीने सर्वांना भर देण्याचा प्रयत्न करावा या पलीकडे मला काय वाटत नाही सध्या मराठीच्या बाबतीत ग्रंथालयं सुसज्ज करणे फार महत्त्वाचं आहे प्रत्येक कॉलेजमध्ये मराठी ग्रंथालयामध्ये जुनी पुस्तकं जुनी दुर्मिळ पुस्तके किंवा जी जी जुनी पुस्तकं फाटत गेलेली आहे ग्रंथसंपदा किंवा काय यांचं पुनर् पुन्हा त्याचं प मुद्रण होऊन त्या पद्धतीने ते परत प्रत्येक ग्रंथालयमध्ये त्या ठेवले पाहिजे कारण ग्रंथालय जितकं समृद्ध असेल त्याप्रमाणे मराठी भाषेतल्या वाचक निर्माण करून ती समृद्धता मराठी भाषिकांमध्ये पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे असं मला वाटते धन्यवाद